बागकाम हा सर्वात तणावमुक्त करणारा उपक्रम म्हणून ओळखला जातो तुमच्याकडे भरपूर ज्ञान असल्यास तुमचे कौशल्य इतरांना देऊन पुढील स्तरावर नेऊ इच्छित असल्यास तुम्ही स्वतःचा बागकाम व्यवसाय सुरू करू शकता हा एक उत्कृष्ट छंद आहे ज्याचे रूपांतर फायदेशीर लघु व्यवसायात केले जाऊ शकते ही खरोखर एक मूलभूत लघु व्यवसाय कल्पना आहे जी तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरापासून सुरू करू शकता तुमच्या कंपनीचा आकार तुमचा मोकळा वेळ तुम्ही प्रदान करत असलेल्या सेवाची व्याप्ती आणि अर्थातच किती पैसे गुंतवू शकतो यावरून ठरवले जाते व्यवसाय सुरू करणाऱ्या पायऱ्या जाणून घेऊया कसा सुरू करायचा आणि त्याच्यासाठी लागणारा गुंतवणूक योजना करायला लागेल त्याच्यासाठी आपल्याला लक्ष एखादा बाजार जवळपास किंवा तसं बघून नंतर बजेट तयार करायला लागेल आपली किती खर्चाचं हे आहे तशी किंमत सेट करावी लागेल आणि आवश्यक त्याच्यासाठी गोष्टी अशा आहेत की शारीरिक तंदुरुस्तीसाठी तुमच्याकडे उत् हे सगळं